ही म हॅलो बोला सर जी एस ऑटो कन्सल्टन्सीमध्ये लागलाय सर कोण पाहिजे आपल्याल बोला

ओके सर चालेल मी तुम्हाला माहिती देतो आपल्याकडे पूर्ण रेंजमध्ये गाड्या अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल असेल सी एन जी असेल किंवा डिजेल असेल या तिन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत आणि याचबरोबर तुम्हाला फॅमिली कार कॉम्प्ले कॉम्पॅक्ट कार त्यासोबतच एसी वी ही कार या सर्व ऑप्शनस अवेलेबल आहेत आपल्याकडे तुम्हाला पूर्ण गाड्या बघायला भेटतील तुम्हाला कशी गाडी डीजेल पेट्रोल सी एन जी कुठे पाहिजे सर नक्की नक्की सर आपल्याकडं पूर्ण रेंजमध्ये एक अगदी दोन तीन वर्षापासून एक एक वर्षापासून ते पाच सहा वर्षा दूनी वापरलेल्या गाड्याच्या पण गाड्या आहेत तुम्हाला पूर्ण रेंजमध्ये गाड्या भेटून जातील आणि अगदी तुमच्या बजेट प्राईजमध्ये भेटून जातील पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटिंगमध्ये पण गाड्या अवेलेबल आहेत किंवा आफ्टर मार्केट फिटिंग केलेल्या पण गाड्या अवेलेबल आहेत तुम्हाला अशा एक पंधरा ते वीस गाड्या तुम्हाला पाहायला भेटतील या तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तर तुम्ही कधी येनार आहेत सर बोला बोला चालेल सर त आपला पत्ता आहे बघा धाराशिवमध्ये बार्शी नाका बार्शी रोडला हनुमान चौक म्हणून आहे हनुमान चौकामध्ये आपलं शोरूम आहे जी एस आटो कन्सल्टन्सी तुम्हाला चौकात दिसून जाईल आले की नाही नाही सर कस्टमरला काही नाही तुम्ही फक्त गाडी चॉईस करा रज आणि तुमचे डॉक्युमेंट्स तेवढे घेऊन या आधार कार्ड आणि पॅन कार्ड बाकी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर मी तुमा्हाला पूर्ण करून देईल सगळी आणि त्याचबरोबर इन्शुरन्ससाठी पण आपल्याकडे स्कीम आहे इन्शुरन्स पण तुम्हाला व्यवस्थित बजेटमध्ये करून दिलं जाईल पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आता आपल्याकडे आहेत ॲवेलेबल एक दहा ते पंधरा मॉडेल आहेत सर तुम्ही एक उद्या या आपल्या शोरूमला व्हीजिट करा मी तुम्हाला सर्व माहिती आणि गाड्या दाखवून देईल सर ओके थँक्यू